हां आप किती घेलात तुम्ही मी ना अक्षी बोलती आहे मी मिना नावाने कॅब बुक केली होती बराच वेळ झाला इथे लोकेशन पोहोचले इथे मला काही दिसत नाही आह गाडी हॅलो ना तुम्हाला वेळ सांगताना वेळ प्रेडिक्ट करताना ह्या गोष्टीची जाणीव नाही होत का तुम्ही असंच काई रॅन्डमली टाईम टाकता का कुठलंच ट्रॅफिक कोणाला सांगून होत नाही पण तुम्हाला तर माहीत असेल ना नेहमी गाडी चालवता या रोडला तुम्हाला ट्राफिकच्या ट्राफिकच्या वेळा काय ते अंदाज नाही आहे का मी हा वेळेत थांबली पार्क ते तरी माहितीय ना सेंटरमध्ये मॅपला टाकेल नसं लोकेशन मी इकडे काही नवीनए मला एवढं काही माहीत नाही इकडचं मलाची लोकेशन आहे हां हां तुम्ही ओके ओके हां तर हॅलो हॅलो येतो आहे आवाज मी म्हटलं मी इथे अर्धा तास उभी आहे मला कितीही वाजता पोहोचायचं असू दे तुम्ही इथे या लवकरात लवकर अर्धा तसापासून तुम्ही हेच बोलत आहे पाच दहा मिनटं पाच दहा मिनटं तुमची चुकी नाही आहे पण मला उशीर होईल ही पण माझी चुकी नाही आहे ना हे मला तिथे कोणी समजून नाही घेणार आहे का गाई उडवून येणार आहात का मला ती रिस्क नाही घ्यायची आहे काय तुम्ही बोलत आहे तुम्ही या लवकर या